हां नमस्कार रोहित कुक बोलत आहेत ना रोहित मला माझ्या मित्राने तुमचा नंबर दिला होता मी ते नागांवमध्ये एक क्षितिजा विला आहे तिथे राहायला आलो आहे फॅमिलीच्या सोबत थोडे दिवसासाठी तर मला महाराष्टीयन थोडं सी फूडबद्दल पाहिजे होती माहिती आणि तुम्ही बनवता खूप चांगलं असं ऐकलं आहे तर काही सांगू शकाल का

सी फूडमध्ये काय काय आहे आणि काय खासियत आहे तुमची मला मच्छी जर इथे फ्रेश मिळत असेल फ्रोजन नसेल तर आपण मच्छी घेऊन येऊ आणि तुम्ही कशी किलो वगैरे काय मिळते जर तुम्हाला त्यातली माहिती असेलच तर तुम्ही इथे येऊन बनवलं तर खूप बरं होईल

अच्छा खेकडा वगैरे सगळं मिळेल तिकडे

अच्छा इथे संपूर्ण ता ताजी मच्छी मिळेल म्हणजे फ्रोजन मच्छी नक्की नसणार

अच्छा किती चार्जेस होतील तरी अंदाजे अच्छा पण

अच्छा तर तुम्ही तुम्ही स्वत माझ्याबरोबर मच्छी मार्केटमध्ये येऊ शकाल ना मग आपण जाऊन मच्छी आपण जाऊन मच्छी ताजी घेऊन येऊ आणि मग विलामध्ये इथेच तुम्ही बनवलंत तर खूप उत्तम होईल तर तुम्हाला कधी वेळ आहे तुम्ही कधी येऊ शकाल ताजी मच्छी म ताजी मच्छी आत्ता येते अच्छा छुक सुकी मच्छी पण तिथेच भेटेल तुम्हाला कधी वेळ आहे री तुम्ही कधी येऊ शकाल मग तुम्ही विलावर आलात तर नागांवमध्ये बरं होईल मग आपण दोघं मिळून मच्छी मार्केटमध्ये जाऊ क्षितिजा विला हो हो ओके ओके थॅंक्यू